माझ्या खूप काही बालपणीच्या आठवणी आहेत ज्यामध्ये मला आठवते की मी स्कूल लाईपमध्ये खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे स्कूल लाईपमध्ये स्पोट डेज आमचे राहायचे जेव्हा की स्पोट टीचर आम्हाला वेगवेगळे कला वेगवेगळे गेम्स खेळायला शिकवायचे आणि आमच्या जी स्कूल होती त्याच्यामागे बास्केटबॉलचं ग्राऊंडसुद्धा होतं तर बास्केटबॉल आम्ही खूप जास्त खेळायचं ती एक माझी क् आठवण होती नि आवडीची आठवण बालपणीची म्हणजे मला बास्केटबॉल बास्केटबॉल खेळताना माझे सगडे फ्रेंड्स असायचे इवन आम्हाला सॅटर्डे संडेसुद्धा हा असा एक डेज असतो की सॅटर्डेला आमचा हाफ डे असायचं स्कूल संडेला आम्हाला पूर्ण डेज आम्ही बास्केटबॉल अदर इतर ॲक्टिविटीस करण्यात आम्ही घालवत असतो आणि नंतर आम्हाला टेबल टेनिससाठी पण एक सर दिले होते गाईड म्हणून तर आम्हाला ते सगळे गाईड जे होते एक ना खूपच छान असा आम्हाला तिथे गाईड करायला गायडन्स करून ते आम्हाला शिकवायचा आम्ही इतकं सुंदर बास्केटबॉल किंवा टेनिस खेळायला लागलो होतो की आम्हाला इवेन दुसरे टुर्नामेंट्समध्येसुद्धा आम्हाला पाठवण्यात येत होतं तिथे सगळे जे फ्रेंडसर्कल होते त्यांच्यामध्ये आम्हाला जाने तिथे टुर्नामेंट्स करणं आणि तिथून एक वेगळंच एक्स्पिरंस मिळायचा की जिथे आपण पुढे लाईफमध्ये काहीतरी करू शकतो स्पोट्समध्ये ह्याचा एक वेगळा एक्स्पिरेंस आणि वेगळी एनर्जी वेगळं कॉम्पिडन्स भेटायचा जो की खूप इम्पॉर्टंट होता आणि माझ्यासाठी ते दिवस खूप खास होते जे की माझ्या बालपणीचे सगळ्यात आवडत्या आठवणी आहेत आणि माझ्यासाठी ते सग दिवस इतके खास त्याचमुळे बनले जे की गाईड्समुळे नि मी त्या गाईडचं खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी मला इतकं छान गायडन्स दिला आणि मला आज पण त्यांची खूप जास्त गरज वाटते कारण की जरी आपण कित्ती शिकलो तरी एक गाईड आपला जो एक टीचर असते त्यांची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही बट आज या लेवलला पोचले आहे मी की मला टुर्नामेंट्समध्ये चांगल्यात चांगलं खेळून मला एक चांगली प्राईज चांगलं लेवल भेटत आहे तर त्यामुळे मी खूप खूप आभार मानते